मला बागकाम करायला खूप आवडते मला माझी एक छोटीशी बाग आहे ती मी घरीच तयार केलेली आहे अंगणामध्ये मोठ्यापासून अगदी छोट्यापर्यंत कुंड्यांमध्ये मी झाड लावलेले आहेत अगदी टाकाऊ जे वस्तू असते जसे पाण्याची बोटल आणि आपली तेलाची कॅन याच्यात सुद्धा मी डेकोरेशन करून छान झाडे लावली आहेत आणि ती अगदी जवळ जवळ ठेऊन छान अशी छोटीशी बाग तयार केलेली आहे त्या बागेमध्ये मी घरगुती खत टाकते आणि जे रोडवरचं शेण वगैरे असते ते आणून त्याला कुजवून ते मातीमध्ये मी त्या झाडांना पोषकतत्त्व निर्माण करून देते फवारणी करायची म्हटलं तर मी त्याच्यात घरगुतीच असं द्रावण तयार करून फवारणी करते जसं की अंडे आहे ताक आहे आणि एक कडुनिंबाचा आणि भुईनिंबाचा पाल्याचं ते मी सडवू घालून त्याचा सडवा तयार करून त्याचं द्रावण करते आणि ते झाडांना फवारा रूपात मारते त्याचं खूप चांगलं असं फायदा होतो असे खूप भरभरून फुलं येतात आणि फळं पण येतात माझ्याकडे कॅरीमध्ये मी संत्र्याची झाड मोसंबीचं झाड लिंबू आणि गोडलिंबाचा पाला मिळेल असे झाड लावलेले आहे जे आपल्याला दररोजच्या उपयोगात येणारी जे जीवनावश्यक आहे वनस्पती ते पण मी घरीच उगवलेली आहे जसं पुदिन्याचा पाला छोटंसं छोटंशा अशा टबमध्ये मी कोथिंबीर पण उगवते आणि छोट्या मोठ्या ज्या डेलीला आपल्याला लागतो दररोज लागते ते असे मी घरीच उगवते तर मला बाग हे खूप आवडते आणि ते त्या बागेला आता तीन चार वर्ष झाली आहेत मी तीन चार वर्षापासून घरीच त्याची मेहनत करते आणि मी माझ्या झाडांना खूप जपते जसं उन्हाळा असला की त्याला जास्त ऊन तापायच्या अगोदर नेट बांधते त्याला सावली मिळेल असं त्याला उन्हातून कुंड्या उचलून मी सावलीत आणते आणि खूप त्याची काळजी घेते अगदी छोट्या मुलासारखी मी माझी झाडं जपते आणि मला हे करायला खूप आवडते मला याच्यात खूप आवड आहे